धावणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे पण अनेकास अनेकांसाठी ती आरोग्य आणि मानसिक बळ मिळवण्याचा मार्ग बनते तर माझ्यासाठी धावण्याची प्रेरणा ही एक साध्या पण खोलवर परिणाम करणाऱ्या अनुभवातून मिळाली एकदा अशी वेळ आली होती की शरीरासोबत मन ही थकले होते सततची धावपळ ऑफिसचा ताण सोशल मीडियावरची सततची तुलना आणि शरीरात येणारी आळशी या सगळ्यामुळे आयुष्य एकसुरी वाटू लागलं होतं आरोग्याची काळजी घेतो म्हण म्हणताना दिवस चालून जात होते पण प्रत्यक्षात काहीच कृती नव्हती अशा वेळी एकदा मित्राने मला पहाटे धावण्यासाठी सोबत चालण्याचं आमंत्रण दिलं पहिल्यांदा खूपच आळस वाटलं पण काहीतरी बदल व्हावा म्हणून मी होकार दिला पहाटे साडेपाचला उठणं पार्कमध्ये पोहोचणं आणि पहिल्यांदा धावाय प्रयत्न कर प्रयत्न करणं हे सुरुवातीला कठीण वाटलं त्याच्यानंतर मी पंधरा वर्षापासून रोज धावत आहे आणि दहा मिनटामध्ये दहा दहा किलोमीटर असं खास कामगिरी आहे